मैसूर पाक सोन पापडी जिलेबी पेढा आईस्क्रीम बुंदीचे लाडू तिळाचे लाडू शेंगदाण्याचे लाडू रव्याचे लाडू शे शेंगदाण्याची गुळपापडी ऊसाचा रस आणि पाक बदाम शेक काजू कतली श्रीखंड बालूशाही बेसन लाडू गुलाबजामुन अनारसे पुरणपोळी खीर बासुंदी बुंदीचे लाडू मोतीचूरचे लाडू काजू कतली चॉकलेट खोबर कच्चे लाडू तिळाची पोळी आणि शंकरपाळी गोड बुंदी बेसनचे लाडू बदाम शेक खव्याचा खव्याचा पेढा शेंगदाणा पापडी साखर आणि गुळ साखरेची पोळी